राज्याच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणारे विविध उद्योग येथे आहे जशी विविध शेतमालांची निर्यात फळांची निर्यात हा एक शेतीतून र राज्याच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणारा बेस्ट उद्योग आहे यामध्ये जर विविध कच्च्यामालाच्या प्रत्येक प्रक्रिया प्रकल्प तसेच यम आय डी सी यासारख्या सुविधा जर इथे आल्या तर येथील रोजगारांना रोजगार उपलब्ध होईल आणि अर्थातच येथील उत्पादनातून राज्याच्या अर्थव्यवस्थेला एक हातभार लागेल असे मला वाटते त्यासाठी येथे विविध प्रक्रिया उद्योग तसेच एखादं विशिष्ट उत्पादनासाठी लोकांना प्रोत्साहित करणे याप्रकारचे उद्योग जर येथे आले तर अर्थातच अर्थव्यवस्थेला हातभार मिळेल